धान्य वाटप जे मोफत धान्य मिळत आहे सर्व लोकांना त्याचा लाभ घेणे घे सर्व जणं घेत आहे त्याच्यानंतर घरकुल योजना आहे जे गरिबांना सँक्शन झाले त्यांनी ते घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा काही योजना आहे निराधार योजना आहे मातृत्व वंदन योजना आहे आणि श्रावण बाळ योजना आहे आणि त्याच्यानंतर की मग लोककल्याण म्हणजे आरोग्यासाठीच्या बाकीच्या योजना आहेत जसं जन जन धन काड आयुष्यमान भारत काळ आभा काळ गोल्डन काळ अशा काही भरपूर योजना आहेत त्याचा लोकं भरपूर फायदा घेत आहेत